हिंदू संस्कृती असणारा एक गट आमच्या माझ्या नेहमी संपर्कात येतो आणि दुसरं मराठी लोकांची जी संस्कृती आहे ती या दोनच लोकांशी जास्त वारंवार सं संवाद होतो बऱ्याचदा त्यांचे येणारे सण असेल किंवा त्यांच्या असलेल्या रूढी परंपरा आहे या बद्दल चर्चा होते